हॅलो

चांगली गोष्ट आहे तुम्ही येताय नाशिकला ही किती लोक आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला हॉटेलमध्ये आलेत तर दोन रूम लागतील तेव्हा मग दुसरी सोय म्हणजे मग फार्महाऊस घेऊ शकता तुम्ही फार्महाऊस घेतलं तर जास्त चांगलं पडेल त्र्यंबकेश्वर रोडवरतीच आहे पैसे हॉटेलपेक्षा कमी लागतील हां हॉटेलपेक्षा कमी लागतील आणि जेवणां खावण्याची सोय होईल तुमची चांगली तुम्ही म्हणाल त्यापमाणे ते स्वयंपाकीण तुमच्यासाठी फक्त स्वयंपाक करेल तुमच्या आवडीचं जे असेल समजा कांदा भाकरी तुम्हाला आवडते किंवा पिठलं भाकरी आवडते त्याच्याप्रमाणे करून देता येईल तुम्ही कुठून येणार म्हटलात मुंबईवरून येणार बरं मग तुम्हाला कॉन्टिनेंटल वगैरे जेवण आवडत असेल तर त्याप्रमाणे बनवून देईल दहा दिवस राहाल का तुम्ही एवढे दिवस नाशिकला राहणार नाही लागणार नाहीत हो हां तुम्ही आजूबाजूला जरी फिरलात तर असं

सापूतारा हिल स्टेशन आहे तिथे जाऊन येऊ शकता तुम्ही दोन तीन दिवस तिथे राहू शकता तिथे चांगले बघण्यासाठी म्युझियम आहे तलाव आहे तिथे बोटिंग बिटिंगची सोय आहे आणि दोन तीन दिवस तुम्ही तिथे घालवू शकता बाकी नाशिकच्या जवळपास म्हणाल तर वणी आहे पिंपळगाव आहे त्यानंतर तुमचं त्र्यंबकेश्वर आहे त्यानंतर मग नाशिक शहरामध्ये काळाराम मंदिर आहे बघा तुम्हाला काय काय आवडेल ते नाशिक शहराचं मी दाखवतो सगळं तुम्हाला गाईड गाईड सर्विस आपल्या असल्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी फोन केला आहेत तर आता गाईड चार्जेस बघा एका दिवसाला आम्ही हजार रुपये घेतो हां त्याच्यामध्ये मग तुम्ही दो दोन प्लॅन करा एक प्लॅन करा तुमचं जसं असेल तसं प्लॅनिंग असेल तसं समजा तुम्ही त्र्यंबकेश्वर घेतलं तर संध्याकाळी आपण काळाराम मंदिर बघू शकतो कपालेश्वर मंदिर बघू शकतो रामकुंडावर जाऊ शकतो मी तिथली माहिती पण देईल तुम्हाला आणि ठिकाणं पण सुचवेल वणीला जाऊन यायचं झालं तर एक दिवस वणी आहे तुमचं वेहिकल तर मिळू शकते ना कार मिळू शकते तुम्हाला तुमची स्वतःची कार असेल तर ड्रायवरही मिळू शकतो रेट असतो बघा तुम्ही आता गाडी घ्याल तसा रेट असतो छोटी गाडी घेतली तर कमी रेट असतो मोठी गाडी घेतली तर जास्त रेट असतो थोडा हां तुम्ही इनोवा वगैरे घेतली तर तुम्हाला जास्त पैसे लागतील पण ॲम्बेसॅडर किंवा ॲम्बेसॅडर तर नाही मिळणार म्हणा आता पाच सीटर पाहिजे हां हां ठीक आहे हां हां मग तुम्हाला मग चांगली गाडी देऊन असेल चांगली गाडी करू आपण आणि तुम्ही या

हां तर पेमेंटचं ते काय किलोमीटरप्रमाणे असतं गाडी तुम्ही भाड्याची केली तर तर ते एक दहा रुपये किलोमीटर पडतं साधारण छोट्या गाडीचं मोठ्या गाडीचं पंधरा रुपये वगैरे पडेल तुम्हाला आणि ते तुमचं जसं रनिंग होईल त्यानुसार किलोमीटर कमीत कमी तीन तीनशे क रुपये पर डे घेतात ते हां आणि ड्रायवर तुम्ही जर आणलात म्हणजे तुम्ही स्वतः ड्रायव्ह करू शकता किंवा मग विकत घेऊ शकता ड्रायवर कळवा कळवा हो हो हो याच नंबरला फोन करा हां चालेल चालेल व्हॉट्सअप करा मग मी तुम्हाला सगळे चार्जेस आणि अंदाज कळवतो तुम्हाला हां बँक डिटेल्स पण कळवतो ॲडव्हान्स द्यावं लागेल थोडा तुम्हाला ठीक आहे ओके